आता युवकांच्या बेरोजगारीबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे आजकाल काही कॉलेजेस काय करतात की सांगतात की आम्ही तुम्हाला रोजगार मिळवून देऊ एवढ्या पगाराची तुम्हाला नोकरी नक्की असेल वगैरे पण आता एक उदाहरण द्यायचं झालं तर माझी एक मैत्रीण आहे तिच्या कॉलेजमधून त्यांना सांगितलं की तुम्हाला रोजगार दिला जाईल तुम्हाला या या कंपन्यांमध्ये काम करायचं असेल तर मग त्याच्यासाठी तुम्ही पैसे भरा तर असं नसलं पाहिजे कारण जर कुणी गरीब मुलगा असेल किंवा गरीब मुलगी असेल जिच्याकडे फारसे पैसे नाही आहेत तर ते असे पैसे वगैरे भरून त्यांना कशी नोकरी परवडेल ना तर हे एक बेरोजगारच बेरोजगारीच झाली तर रोजगाराचे क्षेत्र उलगडायचे म्हणलं तर मग गृहिणींसाठी आहे म्हणजे गृहिणींसाठी फार त्याची मदत होऊ शकते तर बचत गटांमार्फत ते त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालवू शकतात जसं की पापड बनवणं झालं किंवा लोणचं किंवा काही गृहिणी शिलाई मशीनवर फारच पारंगत असतात तर त्यांच्यासाठी त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मदत होऊ शकते आणखी रोजगार निर्मितीसाठी फार उपक्रम सरकारने राबवले पाहिजेत गावोगावी जाऊन जिथे युवकांना ज्यांच्यात खरंच मेहनत करण्याची क्षमता आहे ज्यांच्यात खरंच जिद्द आहे काम करण्याची तर ही योजना म्हणजे पंडित दीनदयाळ यांच्या नावे जी रोजगार मिळावे घेतले जातात ते अगदी गावोगावी खेडोपाडी जाऊन युवकांना त्याच्या बाबत सांगणे त्यांना हवे त्या क्षेत्रामध्ये काम करू देणे त्यांना हवी तशी कंपनी मिळवून देणे असे अनेक उपक्रम सरकार राबवू शकते